हॅलो हॅलो हा कोण बोलतं आहे हा कोण म्हटलं हा बरोबर

म्हणजे तुमचं नेमकं म्हणजे कशावर आहे तुम्ही सोशल वर्कर म्हणजे जस्ट शेतकरीबद्दल आहे की कसं

बरं चालेल ना तुम्ही तुमचा डाटा आणा ते आपले तुम्हाला विद्यार्थी किती बा आहे वगैरे नं शिक्षणासाठी किती विद्यार्थी आहे पूर्ण तुम्ही माहिती गोळा करा त्याबद्दल आणि तुम्ही भेटा मला नाही उद्या उद्या आणि परवा मी थोडासा व्यस्त आहे तुम्ही एक काम करा तुम्ही सोमवारी भेटा मला ठीक आहे सोमवारी तुम्ही संध्याकाळी सातला भेटा मला जेणेकरून आपलं सविस्तर बोलणं होईल हा ठीक आहे ना चालेल चालेल हा ठीक आहे हा